माझा आवडता धावपटू म्हणजे मिल्खा सिंग मी त्यांना बघत धावण्याची सुरुवात केली होती मला ते खूप आवडायचे त्यांचं स्ट्रगल त्यांनी मोडलेले विक्रम आणि त्यांची मेहनत त्यांची जिद्द त्यांची चिकाटी ती खरंच खूप अप्रतिम आहे मी माझ्या जी लहान म्हणजे असतात त्यांना धावण्याबद्दल माहिती देतो त्यांना धावण्याबद्दल प्रोत्साहन करतो सकाळी लवकर उठा रनिंगला जात जावा असं त्यांना सांगतो मी स्वत सकाळी पाचला उठतो आणि रनिंगला जातो आणि रोज पाच किलोमीटर रनिंग करतो त्यानंतर बॉडी वर्कआउट असेल लुझिंग असेल या सगळ्या गोष्टी करतो आणि रोज न चुकता मी रोज सकाळी उठतो आणि रनिंग करतो इतरांनाही सल्ला देतो आता मी पहिल्यांदा सुरुवातीला माझा मी एकटा रोज पळायला जायचो नंतर आता माझ्या जोडीला माझे पंधरा मित्र आहे ती त्यांना घेऊन मी रोज रनिंगला जातो